हो मी ज्या स्थानावर राहतो तिथे अनेक डोंगर आहेत पण डोंगर सांगायचे म्हणजे महाबळेश्वर जिथे अनेक पर्यटक सारखे येत असतात जेथे खूप थंड हवा आहे अगदी हिमालयात असल्यासारखे कधीकधी वाटते महाबळेश्वरमध्ये खूप उंच उंच पर्वत आहेत महाबळेश्वरला जाताना अनेक घाट लागतात ज्यामध्ये खूप उंच डोंगर आहेत महाबळेश्वरमध्ये काही अनेक पॉईंट आहेत जसे की सनराइज सनसेट जे उंच डोंगरावरनं बघता येतात व त्यांचा खूप चांगल्या प्रकारे आनंद घेता येतो अनेक पर्यटक ह्या परिवर्तनाना भेट देण्यासाठी येत असतात काही सुट्ट्या असल्या जसे की दिवाळी गणपती या काळात लोक फिरायला येण्यासाठी महाबळेश्वर हे स्थान क खूप प्राधान्य दिले जाते या स्थानावर अनेक लोक खूप वेगवेगळ्या कामासाठी येत असतात अशा प्रकारे हे डोंगर माझ्या स घरापासून खूप जवळ आहे